सध्यातरी मराठी भाषेला पाहिजे तसे दिवस नाही आहे कारण इंग्रजी म माध्यमामुळे मराठी भाषेला कुठे तरी तडा जाण्याची शक्यता आहे मराठी भाषेला पुढे जाण्यासाठी शासनाने असे काहीतरी निर्णय घ्यायला हवे की मराठी भाषा टिकून राहायला हवी शेवटी ही मातृभाषा आहे हिला महत्त्व दिलेच पाहिजे कारण इतर राज्यांमध्ये जसं त्या त्या राज्यातल्या भाषांना प्राधान्य दिले जातं तसं महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं की इंग्रजी भाषेमुळे मराठी भाषेला थोडा तडा जात आहे प्रतिनिधींनी यावर थोडं लक्ष घालून यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा असं मला वाटतं